हॅलो नगरपालिका कार्यालय ना धाराशिवचे ओके ओके स्वच्छता विभागाकडे हा फोन जरा थोडंसं कनेक्ट करून द्यालं का तुम्ही ओके ओके ठीक आहे ठीक आहे बोलते त्यांना मी हॅलो नगरपालिकेचा स्वच्छता विभाग ना हो मी सविता भोसले बोलते आदर्श नगरमधून आणि आमच्या कॉलनीमध्ये खूप साऱ्या अशा मोठ्या मोठ्या दोन तीन ठिकाणी कचरा पेट्या आहेत आणि त्या कचरा पेट्या फुल्ल होत आहेत दररोज आणि विशेष म्हणजे त्याचं झाकणंच खराब झालेलं आहे सगळेजनं काय करत आहेत त्याच्यामध्ये ओला पण कचरा टाकत आहेत त्याच्याबरोबर सुका पण कचरा टाकत आहेत त्यामुळंच सगळे काय झाले त्याच्यात कीटक झालेले आहेत अशा अळ्या आहेत आणि हे काय बरोबर नाही आरोग्याच्या दृष्टीनं आणि त्याच्यासाठी तुम्ही ताबडतोब स्वत तुमच्या विभागानी भेट द्यावी असं मला वाटतं आहे आणि आमच्या आदर्श नगरमध्ये जी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते ती टाळावी अशी मला विनंती आहे ताबडतोब तुम्ही काय करा ते झाकण म्हणण्यापेक्षा पूर्ण सगळ्या काय करा कचरा पेट्या ज्या आहेत त्या सगळ्या रिप्लेस करा माझी विनंती आहे तुम्हाला आरोग्याशी खेळणं बरोबर नाही त्याच्यामुळं मी ताबडतोब तुम्हाला सांगितलेलं आहे कृपया नोंद घ्यावी